आपली उपजीविका ही विजेवरती अवलंबून आहे कारण की आपल्याला प्रत्येक ठिकाणी विजेचा वापर करणे आवश्यक असते कारण की विजेमुळे आपली पूर्ण कामं होतात आणि जर वीज आपली खंडित केली तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो कारण की विजेवरती चालणारे सर्व उपकरणे बंद पडतात मुलांचा अभ्यास आपली घरगुती काही का कामं असली तर ते पण बंद पडतात आणि विजेमुळे सर्व कामं थकीत होतात आणि त्याच्यामुळे विजेचा परिणाम हा खूप वाईट होतो पावर कट केल्यानंतर जा जे पर्याय आपल्यालाकडे आहेत ते आपले मोबाईलचे टॉर्च इन्व्हर्टर आहेत काही लोकांकडे आणि काही लोकांकडे कंदील मेणबत्ती अशा प्रकारे आपण विजेचा वापर करू शकतो आणि लोकांकडे आता सध्याच्या काळामध्ये इन्व्हर्टर चालू केलेले आहे त्याच्यामुळे विजेचा वापर हा करणे आवश्यक आहे इन्व्हर्टरद्वारे विजेचा वापर हा होऊ शकतो